भारतात जॉबची परिस्थिती खूप बेकार आहे कोणालाही इझिली काम भेटत नाही आहे खूप वाईट परिस्थिती चालू आहे खूप लोकांना प्रॉब्लेम्स येत आहेत जॉबसाठी कोणालाही लगेच सिलेक्टही करत नाही आणि कोणाला त्यांच्या आवडीनुसार जॉबदेखील भेटत नाही खूप ट्राय केल्यानंतरही आणि भारताची परिस्थिती खूप बेकार झाली आहे जॉबसाठी खूप त्रास सर्च करायला लागतो पण संधी कुठे जास्त लगेच भेटत नाही खूप ट्राय करायला लागतं एखादं कुठे भेटली तर आणि जॉबच्या ठिकाणी इंटरव्ह्यूज वगैरे पण खूप राउंड होतात म्हणून ते जॉब पण आपलं नशीब असलं तरच आपल्याला मिळतं नाहीतर ते देखील मिळत नाही नाही तर मराठी लोकांचे मनदेखील खूप दु खी होतं नेगेटिव्हस् विचार यायला लागतात मनात म्हणून भारतात जॉब बरेच लोक घरी बसले आहेत जॉब सोडून जॉब भेटत नाही आहेत त्यांना आता खूप शोधत आहेत ते देखील भारतात रोजगाराचे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांना खूप कठीण जात आहे त्यांना खूप गरज आहे जॉबची पण त्यांना भेटत नाही आहे सुविधा खूप कमी आहेत जॉब्स पण आहेत पण खूप क्वचित लोकांना भेटतं कोणाला सहजासहजी भेटत नाही आहे खूप प्रॉब्लम्स येत आहेत मध्ये ट्रेनिंग्स वगैरे असतात काही लोकांना ते नाही होत जमत मग त्यांना नेगेटिव विचाराने त्यांचं मन काय काय लोक जॉब नाही भेटत म्हणून नेगेटिव डिप्रेशनमध्ये जातात काही लोक जीवही जीव पण देतात म्हणून भारताची परिस्थिती खूप गंभीर चालू आहे